नमस्कार जलभवन सांगली ओके मी चैतन्या बोलत आहे सांगलीवाडीमधून मी आता एका नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे जो फ्लॅट आहे सांगलवाडीमध्ये लक्ष्मी लपा पाटील शाळेच्यासमोर साई बिल्डिंग तर मी अशासाठी फोन केला होता की मला नवीन पाण्याचं कनेक्शन हवं आहे त्यासाठी मला काय काय डॉक्युमेंट्स लागतात त्याची माहिती हवी होती थोडीशी मला आणि महत्त्वाचं म्हणजे मी भाडे करू आहे मी इथे भा रेंटनी राहत आहे सो च मला घरमालकांकडून काही वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागणार असतील घराबद्दल जागेबद्दल किंवा तिथल्या एरियाशी एरियासाठी एरिया कळण्यासाठी काही डॉक्युमेंट्स जर लागणार असतील तर ती मला तुम्ही डॉक्युमेंट सांगू शकता का म्हणजे मी घर मालकांकडून ते डॉक्युमेंट्स घेईन आणि फॉर्मसोबत ती जोडेन आणि मला थोडंसं प्रोसेसबद्दल सांगाल का की काय होतं म्हणजे कसा आम्हाला अप्लाय करावं लागतं अर्ज कसा भरायचा असतो किंवा जे आपण इन्स्टॉलेशन करतो नवीन पाण्याच्या कनेक्शनचं ते कसं असतं त्याची प्रोसेस काय कारण हे मी पहिल्यांदा करत आहे त्यामुळे थोडीशी मला एक्स्ट्राची माहिती जर तुम्ही दिलीत अर्ज कसा भरायचा इन्स्टॉलेशन कसं होतं किंवा त्याचे प्रोसेस काय आहे फीज किती भराव्या लागतात किंवा फॉम कसा भरायचा आहे काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते जर मला तुम्ही सांगितलंत तर बरं होईल म्हणजे मी त्याप्रमाणे त्या डॉक्युमेंट्सची डॉक्युमेंट्स गोळा करून तो फॉर्म भरेन हां आणि अजून काय डॉक्युमेंट्स लागणार असतील किंवा काही कमी असेल तर मी तुम्हाला तरी परत फोन करेन ते विचारण्यासाठी ओके थँक्यू